मराठी भाषा ही मुळातच खूप प्रेमळ आहे आणि ती कशी आपण लआ महान तसंच म्हटलं तर महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठीच आहे अन् अरा मराठीमध्ये बोलणं अॅक्च्युली ज्या मराठीमध्ये आपण बोलत असतो प्रत्येक जिल्ह्याची ही वेगवेगळी मराठी येते पण जी बोलीभाषा आहे आमची मराठी ती खूप प्रेमळ आणि नितळ आहे प्रत्येक मनावरती परिणाम करत असते आणि मराठी भाषा ही संस्कृती जोपासणारी भाषा आहे जे पिढ्याने पिढ्याने चालू आलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही बोलली जाते आणि ही देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली आहे याच्यामुळे काय झालेलं आहे की जे मराठी लोकं आहे त्याच्या संस्कृतीवर जर आपण मराठी बोललो तर मा माझी मराठी मा मी महाराष्ट्राचा आहे हा याचा अभिमान असतो तांत्रिक आणि व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला आपण तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो याला निश्चितच महत्त्व आहे एखादी भाषा अभिजात असली तरी ते लोक ती लोकव्यवहारातून हद्दपार होणे शक्य असते संस्कृत आनि लॅटिंग भाषेची आज ही अशी अवस्था आहे की मराठी भाषा जी आहे ती अभिजात नाही आहे ती अभिजात असून आजही लोकव्यवहारात टिकून राहिलेली भाषा आहे खरे तर जी भाषा कालानुरूप स्वतः योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकते रूप पालटू शकते तीस टिकते मराठीची अशी परिवर्तने झाली तिने आपली रूपे पालटली ती कर्मठाच्या आग्रहास बळी पडली सातवाहन राजवटीत संस्कृतीच्या तोडीस तोड ठरलेले आणि प्राकृत भाषामध्ये सर्वात श्रेष्ठ घुं गेले गणली जाणारे महाराष्ट्री भाषा ही मराठी भाषेचं मूळ रूप आहे खरे तर त्यामुळेच कालपरवापर्यंत मराठी भाषेला महाराष्ट्र भाषा म्हणण्याचा प्रघात होता महाराष्ट्र भाषेत वेदाचा अर्थ बोलीला लोकात सर्वदृष्ट्या सं असे संत बहिणाबाईंनी तुकोबाबद्दल लिहिलेले आहे त्यात महाराष्ट्र भाषा म्हणजे सतराव्या शतकातील मराठी अशा प्रकारचे शब्दप्रयोग विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत आहे आणि जागतिक पातळीवर पाहिलं तर मराठी भाषा ही खूप म महत्त्वाचं स्थान मराठी भाषेला दिलं गेलं आहे